हॅलो हो हो हो आहे ना आमच्याकडं खूप स्पेशल डिशेष्ट आहेत वेगळे वेगळे प्रकारचे डिशेश आणि स्वादिष्ट डिश बनतात मिळतात मी ट्युलिव रेश्टॉरंटमधली कुक बोलतं आहे आमच्याकडं अवलेबल आता आहे तर्री पोहा वीस रुपये प्लेट कांदे पोहं वीस रुपये प्लेट बटाटावडा तीस रुपये प्लेट पाणी पुरी आहे पंधरा रुपये प्लेट आहे सँडविच तुम्ही कोणते प्रकारचे सँडविचं खाणं पसंत करता अच्छा वेज सं वेज सॅन सॅन्डविच चाळीस रुपये आहे आप्पे तुम्हाला मिळणार तीस रुपये बेड पकोडा आहे चाळीस रुपये आणखी बेड आम्लेट आहे कांदेभजी आहे सौथ इंडियन डिशेश पण आमच्याकडं उपलब्ध आहेत तुम्हाला सौथ इंडियन डिशेश आवडतात का हो हो तर मॅम तुम्हाला ह्या ह्यापैकी याच्यामध्ये काय आवडते तर्री पोहा कांदे पोहा बटाटावडा पाणीपुरी सँडविच आमच्या नागपूरमध्ये तर कांदे पोहे खूप बेस्ट आहेत कांदे पोहे आणि तर्री पोहा ही खूप चालतात हो का तर मी तुम्ही इथे आमच्या हॉटेलमध्ये येऊन खाणं पसंत की तुम्ही पार्सल देऊ हो का मॅम किती किती प्लेट तुमच्याकडं पार्सल काढू तुम्ही पेमेंट आम्हाला कॅश करान की ऑनलाईन करान ठीक आहे आणखी त्यांच्यासोबत काही हो का आणखी वेगळे पण डिशेस आहेत ते बी खूप कांदे भजे पण खूप स्वादिष्ट बनतात इकडले हो का ठीक आहे धन्यवाद मॅडम वेलकम